मी सॅमसंग मोबाईल घेतलेला आहे तर सॅमसंग मोबाईलचे जे पॉझेटिव्ह एक्सपिरियंस जे मी बघितलेलं आहे तर स सॅमसंग मोबाईलचे जे फीचर्स आहे जे ॲप्स आहे जे बॅटरी बॅकअप आहे जो फ्रंट कॅमेरा आहे जो बॅकअप कॅमेरा आहे जो फ्रंट मेगाफिक्सल जो कॅमेरा आहे तो थ्रीसिक्स्टी फाइव एम जी चा आहे किंवा बॅक कॅमेरा आहे तो सिक्स्टी एम एम बीचा आहे आणि कॅमेरा क्वालिटी जे आहे खूप छान आहे परत त्याचे जे ॲप्स आहे ते खूप फास्ट चालतात परत बॅटरी बॅकअपपणसुद्धा चांगला आहे आणि सॅमसंग कंपनी जी आहे खूप छान आहे म्हणजे हॅन्ग होत नाही मोबाईल आणि बराचसा भरपूर डेटा तो स स्टोरेज केलेला राहतो तर सॅमसंग जी कंपनी आहे मला ती खूप छान वाटली आणि हाताळायला पण छान आहे तशी सॅमसंग मोबाईलचे जे काही प्रॉडक्ट आहे खूप छान आहे